आमच्या गावामध्ये एक गणेशजीचं मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध मंदिर असल्या कारणास्तव ते अगोदर पहाडावर मंदिर होतं पण आता सरकारने तिथे रस्ता बनवलेला आहे पण तो रस्ता खूप वरच्या भागानं असल्या कारणास्तव वृद्ध लोकांना खूप त्रास जात असते येण्याजाण्यासाठी तर सरकारने एक सरकारी बस ची व्यवस्था तिथे केली पाहिजे आणि लोका लोकांना फ्री जेवण देण्याची व्यवस्था केली पाहिजे कारण तिथे गोर गरीब भिकारी लोकं तिथे बसून असतात त्यांना फ्री जेवण वगैरे देण्यात आलं पाहिजे कारण ते सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे खूप सारी देणगी येत असते आणि ते देणगी फक्त देवळात गणपतीच गणपतीचे जे कार्य आहे त्यासाठीच उपयोग केले पाहिजे केले जाते ते न करता लोकांच्या हितासाठी पण ते यूज केला पाहिजे असं आम्हाला वाटते आणि लोकांना लोकांना ज्या गोष्टी तिथून मिळायला पाहिजे जसे की जेवण कधीकधी खूप दुरून दुरून लोक येतात तिथे तर तिथे राहण्याची सोय पण सरकारने केली पाहिजे अशी विनंती करते